मला लांब पल्ल्याच्या बाईकमध्ये मी हेल्मेट जर्किन वगैरे घालून अशा प्रवास करत असतो आणि जास्त करून तळलेले पदार्थ मी नाही खात कारण तेल वगैरे कधीचं काय कुठलं वापरले असतं काही आपल्याला माहिती नसतं त्यामुळे आपलं तब्येत बिघडू शकते प्रवासादरम्यान आपल्याला आपण आजारी पडू शकतो त्यामुळं मी आवॉईड करतो जास्त करून जितका कोरडा पदार्थ मला मी खाण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रवासामध्ये मीच गाडी चालवताना कायद्याचा आर टी ओ कायद्याचा मी खूप सारा सोब पालन करत असतो

गाडी चालवताना एक साठ ते सत्तर किलोमीटर गेल्यानंतर मी दहा पंधरा मिनटाचा ब्रेक घेत असतो त्यामुळं मला काही त्रास ना पाटदुखी म्हणा हातदुखी म्हणा अशा खांदेदुखी मला वगैरे काही होणार नाही याची मी सारखं वारंवार दक्षता घेत असतो